हॅलो हां हॅलो मी प्रकाश विद्यामंदिरची हां हो हो मुख्याध्यापिका बोलते आहे बोला आपण नमस्कार हां बोला

बर बर किती वर्षाची आहे नात

बर मग असं म्हणजे आधी मग म कशा करता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होतात आता मराठीकडे कसं येत आहे काय बर बर हां हां हां मातृभाषेमध्ये शिक्षण व्हावं हां हां बरोबर नक्कीच नक्की नक्की बरोबर वा वा वा चांगली गोष्ट आहे हां अडचण नाही येणार तेच हां बरोबर आहे विचार खूप चांगला केला आहे तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा आता सगळे चालले आहेत लांब मराठी माध्यम सोडून शाळा बंद होतील का काय इतकी हे व्हायला लागली आहे वेळ हो हो पण तुम्ही खूपच चांगला विचार करून आला आहे आमच्याकडे फारच चांगली गोष्ट आहे मला खूप बरं वाटलं हो खरंच आहे हो नाही आता शिक्षण त्या मुलींना माफच आहे फी माफच आहे त्यामुळे फी काही नाही भरायची आहे आणि गणवेश आणि वह्या पुस्तकं ते मात्र आम्ही शाळेतनं नाही देत ते आपापलं घ्यायचं आणि कुठल्याही आमचं दुकान हेच दु याच दुकानातनं घ्या ठरावीकच ह्याच्यात घ्या असंही आमचं काही जबरदस्ती नाही आहे पालकांवरती कारण आम्ही कुठल्या दुकानदाराबरोबर आमचा करार मदार काही झालेले नाही आहेत त्यामुळे त्याच्या ह्याने त्याने घ्यावं आणि शाळेत वेळेवर येऊन स्वच्छता आणि हे हां मिना ड्रेसेस म्हणून आहे आपल्या महाद्वार रोडवरती आहेत दोन तीन ट्रूथफुल ड्रेस ड्रेसेसाची दोन तीन दुकानं आहेत लागोपाठ सलगच आहेत ती तिथे तुम्हाला मिळेल ते युन गणवेश आणि हे सगळं पुस्तकांची यादी वगैरे मग शाळेत आलात की देऊयात आपण शाळा सोडल्याचा दाखला लागेल हो हो हो जन्मतारखेचा दाखला लागेल हं नाही नाही आता मुलांचं आधार काडची वगैरे आत्ता काही गरज नाही आहे बघू नंतर त्यांना काय योजना आल्या काय आल्या तर मग आपण घेऊया मागून आणि मग तेव्हा ते करूया त्याचं काम हो हो पोळी भाजी कं हो हो हो हो हो हो हो हो कारण कसं मग सगळ्यांचा सारखा असतो डबा ह्याच्या डब्यात बघून त्याच्या डब्यात बघून मुलांना असं नको वाटायला अरे मला हे नाही मिळालं ते असंच आणतो असं नको सगळे समान असतात एकमेकांचं मग ते म्हणजे डब्यातला खाऊ खाल्ला वाटना वाटणी होते खाल्लं जातं ती मजा असते एखाद्याचंच वेगळा असला की मुलांनाही असं वाटतं अरे मला का नाही हे देत आई असं नको व्हायला म्हणून सगळ्यांना सारखाच असावा आणि मध्ये एखादा महिनाभर आम्ही असं देतो मेनू की तुम्ही ह्या ह्या भाज्या द्या म्हणजे सगळ्या भाज्या मुलांनी खाव्यात याचा त्याचा उद्देश असतो उसळी भाज्या असं सगळं एक महिना असंही करतो आम्ही आता तुम्ही सोमवारी या सोमवारी साडे दहापर्यंत हां घेऊन आला तरी चालेल म्हणजे शाळा बघेल ती तिलाही शाळा कशी आहे ते कळेल जरा मुलं बघून म्हणजे तिला यावंसं वाटलं पाहिजे ना शाळा बघून असं एकदमच नवीन नको वाट ना तिला घेऊन या शाळेत चालेल म्हणजे तिलाही ब बरं वाटेल जरा हां चालेल हां हां या हां हां